भारताची शिक्षण पद्धती किंवा व्यवस्था हा खूप महत्त्वाचा किंवा विचार करण्याजोगा प्रश्न आहे ह्या गोष्टीला खूप महत्त्व आहे कारण आपल्या मुलां मुलांचं शिक्षण चांगलं असेल तर आपलं पुर पुढचं भवितव्य उज्ज्वल असतं असं मला वाटतं आपल्या भारताची शिक्षण पद्धती खूप चांगली आहे त्याच्यात म्हणजे प्रश्न नाही पण कुठे ना कुठे ती कमी पडते आहे इतर देशांच्या तुलनेत असं मला वाटतं आता जसं की म्हणजे एखाद्या मुलाला असं एखादी गोष्ट पाठ करायला सांगितली की तो तेवढ्यापुरती ती पाठ करतो पुढे ती विसरतो या गोष्टीचा उपयोग नाही कारण म्हणजे पुढच्या आयुष्यात त्याला ती गोष्ट उपयोगी येणार नाही यासाठी आपली परीक्षा पद्धती जी आहे ती कारणीभूत आहे कारण जर एखाद्या टॉप म्हणजे विषयावरती दोन धड्यांवरती प्रश परीक्षा घेतली जाते आणि पुढच्या परीक्षेला ते प्रश्न विचारले जात नाहीत जेणेकरून ती मुलं ते विषय विसरतो तर ही कुठे ना कुठे मला असं वाटतं आहे की म्हणजे एक तोटा आहे आपल्या शिक्षण पद्धतीसाठी परत त्यानंतर जर असा विचा म्हणजे जर प्रगतीचा विचार केला तर मला असं वाटतं की आपली थोडी शिक्षण पद्धती जी आहे ती थोडीफार कमी पडते आहे जं आपल्यामध्ये असा प्रकार दिसून येतो की आठवीपर्यंत मुलांना असंच पास करतात जसं की ग्रेड सिस्टीम जे आप आपल्याकडे आता म्हणजे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये दिसून येते तर ग्रेड पद्धतीमुळे काय होतं की आपल्याला मार्कांचा अंदाज येत नाही की आपण किती आपली प्रगती चालली आहे किंवा कसं ह्या गोष्टीचा आपल्याला अंदाज येत नाही तर ह्याच्याशी म्हणजे हे आपल्यासाठी एक तोटा आहे कारण आपली किती ह्यातून आपली प्रगती आपल्याला दिसून येत नाही किंवा आधीच्या काळामध्ये एखादं दोन कॉम्पिटिशन किंवा प्रतियोगिता जी असायची म्हणजे मार्कांसाठी ती खूप असायची आणि ज्याच्यामुळे एखाद्याचं म्हणजे शिक्षण म्हणजे अभ्यास करण्याची कुवत किंवा ती दिसून यायची किंवा प्रगती जी असते अभ्यासामध्ये ती त्या पद्धतीने दिसून यायची पण ती आताच्या काळातल्या मुलांमध्ये कमी दिसून येते आणि अजून मला असं वाटतं की हा झाला शिक्षणाच्या म्हणजे शिक्षणाच्या गरजेचा आता जर बाहेरच्या देशांच्या पद्धतीप्रमाणे जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये मार्कांना खूप जास्त महत्त्व दिलं जातं असं मला वाटतं आणि तुलना जर दुसऱ्या देशांच्या मुलांशी केली तर तिथे असं असतं की सेल्फ श्टडी त्याला खूप महत्त्व असतं आणि जे आप जे आपल्याकडे खूप कमी दिसून येतं सेल्फ स्टडी म्हणजे मुलांना त्या गोष्टीमधनं किती ज्ञान मिळालं आहे किंवा कुठं किती त्या गोष्टी कळल्या आहेत ह्याच्यावरती त्या बाहेरच्या देशांमध्ये जास्त भर दिला जातो ह्याच्याविरुद्ध आपल्याकडे असतं क आपल्याकडे प्रत्येक गोष्ट पाठ करून घेणं हे ते आणि तेवढ्यापुरतीच त्या मुलांच्या लक्षात असतं पुढे जाऊन ती लोकं विसरतात तर हा एक आपल्या शिक्षण पद्धतीचा तोटा आहे असं मला वाटतं